हां बोला ओके तुम्ही बेसिकली पुण्याचेच आहात का मग तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे की ट्वेल पास आहात तुम्ही ग्रॅज्युएशन अजून झालेलं नाही आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ओके लॉसाठी एक बारा बारावीनंतरचा कोर्स आहे बारावीनंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता एल एल बी काही असं आणि ग्रॅज्युएशननंतर तीन वर्षाचं एल एल बी असतं त्याच्यासाठी एन्ट्रन्स एक्झाम द्यावी लागते दोनही प्रोसेससाठी एन्ट्रन्स एक्झाम द्यावी लागते तर तुम्ही आता काय म्हणता तुम्ही बारावी आहात नाही ग्रॅज्युएट आहात ग्रॅज्युएट झालेलं आहे तर तुम्ही कोणत्या फॅकल्टीमधून ग्रॅ ग्रॅज्युएट झालं ते इम्मटेरिअल ते इम्मटेरिअल आहे पण तुम्हाला त्याच्याआधी या मुंबईत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक मुंबई युनिव्हर्सिटी एंट्रन्स एक्झाम कंडक करते साधारणतः मेमध्ये एंट्रन्स एक्झाम असते पण त्याचे फॉर्म आपल्याला मार्च नंतर भरावे लागतात नंतर एंट्रन्स एक्झाम दिली ऑनलाईन एन्ट्रन्स असते सबजेक्टिव्ह क्वश्चन्स असतात त्याच्यानंतर आपल्याला मेरिट मेरिट लागते मेरीटनंतर आपण आपल्याला जे काही फॉर्म्स असतात ते जसं आपण बारावीला ॲडमिशन घेतो तसं त्याचे फॉर्म भरायचे आपण त्याच्यात तीन कॉलेजेस सिलेक्ट करायचे जर तुम्हाला हायर रँक आला समजा नव्वदच्या व वरती तुम्हाला मार्क्स मिळाले शंभरापेक्षा तर तुम्हाला गव्हर्मेंट लॉ कॉलेज आता मी तुम्हाला फक्त तीन लॉसाठी तीन टॉप कॉलेजेस सांगते एक तर गव्हर्मेंट लॉ कॉलेज आहे दुसरं आहे के सी कॉलेज आहे तिसरं न्यू न्यू लॉ कॉलेज माटुंगा त्यातलं गव्हर्मेंट गव्हर्मेंट लॉ कॉलेज हे मुंबईला आहे चर्चगेटच्या जवळ आहे आणि हां तर तिथेच तुम्ही काय म्हणालात की तुम्ही मुंबईतच तर त्यांच्या होस्टेल्स पण असतात ॲडमिशन घेतल्यानंतर तुमच्या लोकेशनप्रमाणे आणि त्यांच्या रि अवेबिलिटीप्रमाणे तिकडेच होस्टेल्स मिळू शकतात वेगवेगळ्या प्रवास नाही अगदी वॉकेबल डिस्टन्समध्ये होस्टेल्स आहेत त्यांचे गव्हर्मेंट लॉ कॉलेजचे साधारणतः पा चार ते पाच मिनटात तुम्ही होस्टेलमध्ये येऊ शकता आणि हा गव्हर्मेंट लॉ कॉलेजचा एरिया सुंदर आहे म्हणजे तो मरिन लाईन्स वगैरे चौपाटी वगैरे जॉईन केला जातो हां नक्की अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके